हां जसं की गोरमेंटने काढलेल्या योजना आहे राजीव गांधी जीवनदायी योजना प्रधानमंत्री आवास योजना मातृत्व योजना ज्या गरोदर महिलांना दिली जाते तसेच आशा आ आयुष्मान भारत काड आभा काड घरकुल जे गावातील पी पी एलमध्ये जे लोक येतात दारिद्र्यरेषेखाली त्यांना घरकुल योजनेचा लाभ होतो त्याना घर बांधून दिले जातात तसेच संडासची पण योजना असते जी बी पी एलमध्ये असतात त्यांना बारा हजार काही तरी समथिंग ते त्यांना संडास बांधण्याकरिता देतात त्याचप्रमाणे म धान्याची जी असते धान्यसुद्धा त्यांना कमी याच्यामध्ये दिलं जातं जे राशन असतं ते पी पी एलचे जर कार्ड असेल तर आणि जे असतात जे ज्या विधवा बाया असतात निराधार योजना असते ज्या विधवा बायांना जर कोणी त्यांना मुलंबाळं वगैरे नसेल तर ते त्यांना रा हजार रुपये महिना निराधार योजनेतून दिला जात असतो घरकुल घर बांधून दिली जात असतात पी पी एलच्या लोकांना आबा काड काढला जाते त्यामध्ये त्यांना पाच लाेकांपर्यंतचा विमा दिला जातो आयुष्मान भारत काड असते त्यासु त्यामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीला विमा दिला जातो जर कोणाला इमर्जन्सी असेल तेवढ्या वेळेस ते पैसे भरून नसेल शक्य तर त्या कार्डचा त्यांना खूप फायदा होत असतो आणि याचा फायदा पण भरपूर लोकांना झा ह्या काही योजना ज्या आहेत त्यांचा फायदा खूप लोकांना झालेला आहे तसं मातृत्व यांच्या योजना आहे जर पहिलं बाळ असेल तर त्यांना गरोदर मातेला पाच हजार रूपये दिले जातात डिलेवरीच्या अगोदर तीन हजार देतात आणि डिलेवरीनंतर दोन हजार देतात ए सी एस टी असेल तर परत त्यांना दुसऱ्या सुद्धा योजना आहे त्याचे सुद्धा त्यांना गरोदर मातेला पैसे मिळतात सहाशे रुपये अशासारख्या भरपूर योजना आहेत ज्याचा लाभ हा गावातील लोकांना किंवा सि शहरातील लोकांनासुद्धा होत असतो